हॅलो हां हा सर काल मी तुमच्याकडून काही डोनट्स घेतले होते पण ते मी घरी नेले तर त्याचा खराब वाटत होती मला क्वालिटी त्याची म्हणजे टेस्टे चांगली नव्हती आणि जरा खायला पण असे दर वेळेससारखे लागले नाहीत वेगळेच वाटत होते टेस्ट काल मी अंदाजे चार साडेचार वाजता दुपारी आलो होतो आणि म्हणजे ते मल्टिपल वेगवेगळ्या व्हरायटीचे घेतले होते डोनट जवळपास एक किलोच्या आसपास घेतले होते त्याच्यामध्ये चॉकलेट एक होतं त्याच्यानंतर आपलं हे होतं काय म्हणता येईल स्ट्रॉबेरी आणि हां आणि वॅनिला वगैरे असे काही दोन तीन होते वेगवेगळे प्रकार हो हो रिसेट तर घेतलेली आहे मी मोबाईल नंबर सांग ठीक आहे मग मोबाईल नंबर घ्या शहाण्णव पासष्ट ब्याण्णव शून्य एकशे पंचवीस

हो हो बरोबर आहे नाही ना तसं काही सांगितलंच नाही मला स्टाफने तुमच्या

ठीक आहे ठीक आहे पण याची काळजी घेत जा तुमच्या स्टाफला तरी सांगायला लावत जा

ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद हो